हॅलो हॅलो माझं नाव शकुंतला आहे माझं माझी इच्छा होती हानेला सर्वांना घेऊन यायची तर तिकडलं वातावरण कसं आहे बा म्हटलं

हो का तसं येऊ म्हणा हो तसं येऊ थंडीचं वगैरे पण तिथे असे आरामाची व्यवस्था किंवा जेवणाची वगैरे व्यवस्था सर्व मिळेल का आम्हाला

हो बरं येऊ तसं म्हणजे आम्हाला तिकडलं व माहिती राहातं त्याच्यामुळे आम्हाला असं जा कोणते स्थळं वगैरे आम्हाला दाखवून द्याल मग नवीन नवीन काय आहे ते

लहान मुलांना आनंदासाठी यावं म्हटलं अशा वातावरणात थोडा चांगलं वाटते फिरायला वगैरे असं फक्त

हो असे आनंदाचे थोडे खेळ वगैरे खेळायसाठी प्रेक्षणीय स्थळे वगैरे आहेत का

हां हां तर मग आम्हाला गाडीनीचं यावं लागेल ना असं म्हणजे हां हां हो सर्व मुलांना असं खेळण्यासाठी वगैरे वस्तू मिळेल असं काही वातावरण आम्हाला दाखवून द्याल

हां ठीक आहे धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल